मला जर बाहेरच्या देशात प्रवास करण्याची संधी मिळाली तर मी अमेरिका किंवा जर्मनीला म्हजे माझी जाण्याची इच्छा आहे तर मी नर्सिंग करती आहे तर त्यामध्ये आम्हाला प्लेसमेंटसुद्धा आलेली जर्मणीहून तर त्यात मी त्यांचं भाषण ऐकलेलं तर त्या खूप देश फिरलेल्या त्या जर्मणीच्या एक महिला होत्या तर त्या खूप देश फिरलेल्या तर त्यांनी असं बोलल्या त्या एका एका पॉइंटला की त्या खूप देश फिरल्या पण त्यात त्यांना सेक्युर असा जर देश कोनता असेल तर तो जर्मनी वाटला तर जीवन जगतासुद्धा सिक्योरिटी पण खूप महत्त्वाची आहे तर मला अमेरिकाबद्दल पण मी खूप ऐकलं आहे तर तो पण एक देश म्हणजे मला आवडेल तिकडे जायला फिरायला वगैरे म्हणजे प्रवास करायला जेव्हामी जेवा माझं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तर जर्मणी किंवा अमेरिका मध्ये मी खूप कम्फर्टेबल असेन ॲज अ कम्फर्टेबली मला तिथे राहायला पण आवडेल पण असं बोलतात की म्हणजे माझे टीचर बोलायचे असे तुम्ही शिकायला कुठे पण जा पण येऊन जच कोणताही जॉब करायचे असेल तर तो महाराष्ट्रात तुमच्या देशात करा म्हणून मला खूप आवडेल बाहेर जायला फिरायला माझे फ्रेंड्स सोबत आवडतील किंवा फॅमिली मेंबर्स सोबत फिरायला मला खूप आवडेल त्याच्यामधी फ्रेंड्स सोबत असतील तर खूप कम्फर्टेबल फील होतं किंवा मम्मी पपा असतील त्याच्यासोबतसुद्धा कारण आपण जी मजा फ्रेंड्ससोबत करतो ती वेगळं कोणतं सरकलच असं नाही आहे फ्रेंडशिप सा सारखं ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल एवढे असू शकतो सो मला जर प्रवेश करायची संधी मिळाली तर मी नक्की अमेरिका किंवा जर्मणीला जाईन थँक यू